अगं सीमा अगं माझा पार्सपोट हरवला आहे अगं कसं म्हणून काय विचारतेस येताना प्रवासातून उतरल्यावर टॅक्सीमध्ये बसले ना तोपर्यंत तरी होता असं वाटतं गं पण येतानाच प्रवासात कुठेतरी हरवला आहे बघ आता काय करू म्हणून काय विचारतेस हो अगं नवीन आता कराव्या ला नवीन करावा लागेल ना आता काय करूया तू येशील का माझ्याबरोबर अगं आता पुन्हा तीच सगळी खटपट ना सगळे कागदपत्रं जोडा हे आणा ते आणा तुला माहिती आहे ना ऑफिसमध्ये गेल्यानंतर एका खेपेत कधी काही होतं का तू येशील ना माझ्याबरोबर आपण जाऊया ना दोघीजणी अगं त्या पासपोर्टशिवाय आता काय करणार सांग घरी सगळेजण मला ओरडतील कधी जाऊया हो हो आहेत गं सगळे कागद आहेत माझ्याकडे सगळे आहेत हो आता ते नवीनच काढावं लागेल ना तुला पण त्यातली बऱ्यापैकी माहिती आहे ना म्हणून तू चल माझ्याबरोबर मला तर काही सुचतच नाही आहे इतकं टेन्शन आलं आहे ना मी कोणाला अजून काहीच सांगितलेलं नाही आहे फक्त तुलाच सांगितलं आहे की हरवलं आहे म्हणून येशील ना तू हो हो चालेल जाऊया आपण तू दुसरं कोणाला काहीही सांगू नकोस तुझ्या घरी मी माझ्या घरी अजून नाही सांगितलं आहे कसं सांगणार मला म्हणतील नाही का तुला तेवढं पण सांभाळत आलं नाही का म्हणून तुला सांगते टॅक्सीत बसले होते ना तेव्हाच कुणीतरी काहीतरी पटकन पर्समधून काढलेला असणार गं हो मग हल्ली सगळं चोरीला जातं आहे तो कसा काय वरच्यावर मी ठेवला होता आणि कसा काय काढला कुणास ठाऊक की मी तो स्कार्फ वगैरे काढताना तिथेच पडला आहे ते पण माहीत नाही आहे म्हणजे मी जाऊन आले परत तिथून सगळीकडनं फिरून पण नव्हता पण सांगू शकत नाही ना कारण स्कार्प काढताना बघतेस ना कितीतरी वेळा माझ्या काय काय गोष्टी हरवतात त्या सगळं ते एकात एकच असतं गं म्हणून हो हो हो नाही नाही सगळे ओरिजनल पण आहेत आणि सगळे येताना झेरोक्स पण काढून आणते काही काळजी करू नकोस तू फक्त माझ्याबरोबर ये तू आल्याशिवाय मला तिथे काहीच सुचणार नाही मला काही आठवणार पण नाही गं भीतीने ना माझ्या काही लक्षातच राहत नाही आहे तू ये आपण जाऊया